प्रवासाची आवड असल्यामुळे आजपर्यंत बऱ्यापैकी पर्यटन करता आलेलं आहे तसं बरंच पाहिलं पण मनात घर करून राहिलेली काही ठिकाणं मात्र कधीच विसरता येत नाहीत अगदी काश्मीरपासनं सुरुवात केली तर श्रीनगरला शंकराचार्यांचे टेकडी ह्या नावाने एक ठिकाण आहे त्या टेकडीवरती शंकराचार्यांचं मंदिर आहे आश्चर्य असं वाटतं की केरळपासून शंकराचार्य काश्मीरपर्यंत आले तरी कसे असतील त्यावेळेला दळणवळणाची साधनं नव्हती शंकराचार्यांच्या जवळ असा काही खूप पैसा होता की जेणेकरून त्यांनी हत्ती घोडा वगैरे अशी काही वाहनं घेतली असतील आणि तरीसुद्धा इतक्या लहान वयामध्ये सगळा भारत पालथा घालून ते काश्मीरपर्यंत आले ह्याची ती खूण पाहिली की हिंदू धर्माबद्दलचा अभिमान मनात दाटून येतो काश्मीरनंतर थेट कन्याकुमारीला आलो ना आपण की तिथं मला स्वामी विवेकानंदांचं शिला स्मारक पाहायला फार आवडलं होतं शिकागोच्या सर्वधर्म परिषदेला जाण्यापूर्वी स्वामी विवेकानंदांनी एका समुद्रातील खडकावरती बसून ध्यानधारणा केलेली होती त्याच खडकावरती आता विवेकानंदांचं स्मारक उभं केलेलं आहे चहूबाजूने प्रचंड खवळलेला समुद्र आणि मद त्या समुद्राच्या मधोमध एका खडकावरती उभं केलेलं हे स्मारक आश्चर्य असं वाटतं की विवेकानंद त्या खडकापर्यंत आले तरी कसे असतील त्यांना हे सुचलं तरी कसं असेल आणि त्या पल पुढचं आश्चर्य म्हणजे त्याच खडकावरती त्यांचं स्मारक उभं करावं असं एकनाथजी रानडे यांना तरी कसं वाटलं असेल पण एकनाथजी रानड्यांच्या अथक प्रयत्नांनं तिथं विवेकानंदांचं शिला स्मारक उभं केलेलं आहे त्या शिला स्मारकामध्ये खाली एक ध्यान मंदिर बांधलेलं आहे चहूबाजूने एवढा समुद्राचा प्रचंड आवाज असताना सुद्धा ह्या ध्यान मंदिरामध्ये कमालीची शांतता आहे आवाज येतो तो फक्त आपण घेतलेल्या श्वासाचा किंवा ज्याला आपण शांततेचा आवाज म्हणतो तोच तेवढा आवाज तिथं आहे पण हे विवेकानंदांचं शिला स्मारकसुद्धा असंच भव्यदिव्य आणि मनाला प्रसन्न करणारं ठिकाण त्याप्रमाणेच उत्तराखंडामध्ये नैनिताल आणि कौसानी ही दोन ठिकाणंसुद्धा फार सुंदर आहेत हिमालयातील निसर्गाची मुक्त हस्तानं उधळण असलेलं नैनिताल नैनिताल म्हणजे तिथं नावातच ताल असल्यामुळे तिथे इतके सरोवर आहेत की ती सरोवरं पाहताना आणि त्यांची संख्या मोजताना आपण खरंच विसरूनच जातो इतकं सुंदर निसर्गाचं आणि विशेषतः हिमालयाचं रूप आपल्याला पाहायला मिळतं कौसानीमधून तर थेट हिमालयाचं प्रत्यक्ष दर्शनच आपल्याला होतं आणि अगदी हिमालयात आपल्याला जाता येत नाही याचं दुःख थोडंसं कमी होतं आणि आपण नुसतं पाहून का होईना पण हिमालयाचा आनंद घेतो आणि जसं म्हणतात दुधाची तहान ताकावर भागवतो तसं ठीक आहे भले आपल्याला जायला न का मिळेना पण निदान लांबून तरी आपण ते दर्शन घ्यावं असं वाटतं खरं म्हणजे भारतामध्ये इतकी ठिकाणं आहेत की प्रत्येकाचं वर्णन करायला गेलं तर वेळ आणि शब्दच कमी पडतील पण कोणार्कचं सूर्य मंदिर असू दे महाराष्ट्रातले अष्टविनायक असू देत नाहीतर दक्षिणेकडची मिनाक्षी मदुराई रामेश्वर याच्यासारखी देवळं असू देत बदामीच्या अजिंठा वेरूळ इथल्या लेण्या असू देत बदामी शेजारी असलेल्या ऐहोळ आणि पट्टदखल इथल्या लेण्या असू देत काय पाहू आणि किती पाहू असं वाटतं आपलं आयुष्यच कमी पडतं पण पाहणं काही संपत नाही असा हा सर्वार्थानं सुंदर असलेला आपला भारत देश याची देही याची डोळा काही का प्रमाणात होईना पण मला पाहायला मिळायला याचं मला खूप आनंद आहे